हॅलो फ्लिपकार्ट हां माझी प्रॉब्लम अशी आहे की मी एक फोन ऑर्डर केला होता रेडमी नोट थर्टीन पण चुकून माझ्याकडून वेगळा मॉडेल ऑर्डर करण्यात आलेला आहे मला व्हाईटमध्ये पाहिजे होता आणि मी ग्रीनमध्ये केलेला आहे आणि मला तुमची ती ऑर्डर रद्द करायची आहे त्याची हां म्हणजे कसं होणार की तुम्ही शिप करून टाकणार आणि मग ती ऑर्डर मला रिसीव्ह करावी लागणार किंवा मग मला रिसीव्ह नाही करायची आहे तर त्यामुळं तुम्ही माझी मदत करू शकता का ती रद्द करण्यामध्ये ठीक आहे मी तुम्हाला सांगतो मी हा बारा तारखेला ऑर्डर केला होता बारा मार्चला हां ती शिप अजून झालेला नाही आहे तो फोन तो फोन शिप होण्याच्या आधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ती शिप नाही होणार ऑर्डर आणि शिप नाही होणार तर म्हणजे मला रिसीव पण नाही करावा लागणार आणि मी ॲडवान्समध्ये पे केलेला आहे त्याच्यासाठी तर माझी अशी इच्छा आहे की हा लवकरात लवकर हा ऑर्डर रद्द व्हायला पाहिजे आणि रद्द झाल्यानंतर मला माझा रिफंड मिळायला पाहिजे तुम्ही हां मी हा फोन पंचवीस हजारामध्ये ऑर्डर केला होता हां हां माझ्याकडूनच चुकून तो ऑर्डर झालेला आहे तर तो मला रद्द करणे आवश्यक आहे तुम्ही मत माझी मदत करू शकता का याच्यामध्ये ठीक आहे बरं बरं मग असं असं नाही ऑर्डर चेंज नाही करायचं आहे मला मला ऑ रद्दच करायचं आहे मी पुन्हा ऑर्डर करणार त्याला नंतर कधी हां कारण मला जे कलर पाहिजे होता जो कलर पाहिजे होता तो अवेलेबल नाही आहे सध्या हां ठीक आहे ठीक आहे तर हो सहायता केल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे